हॅलो मेहफिल रेस्टाॅरंट ना हो मला एक ऑर्डर द्यायची होती हो आता दुपारीसाठी एक वेज पनीर मसाला तीन नान पाहिजे होते नाही ठीक आहे पाच पाठवा मग काही हरकत नाही आहे त्याच्यानंतर गुलाबजाम पाठवा आणि मिक्स वेज पाठवा स्टार्टरमध्ये हो हो हो एक दीड वाजेपर्यंत आले तरी चालणार आहेत म्हणजे दुपारच्या वेळेस नाही नाही नाही तो पत्ता नाही दुसरा पत्ता सांगते मी तुम्हाला बहार ब्लॉक नंबर एट ऑटोनगर सहारा इस्टेट मुंबई हो हो नंबर आहेच तुमच्याकडे अगदीच लोकेशन नाही कळलं तर पुन्हा फोन करायला सांगा जे कोणी डिलिवरी बॉय असतील त्यांना हो हो आधी होता माझा वेगळा ॲड्रेस पण आता झालं आहे कसं मागच्याच आठवड्यात मी दुसरीकडे शिफ्ट झाले आहे त्यामुळे हा ॲड्रेस आतापासून कंटिन्यू राहील हो ना हो तुम्हाला तर माहितीच आहे तुमच्याकडून नाही म्हटलं तरी महिन्याला दोन तीन वेळा मागवणं होतंच ना हो हो हा ॲड्रेस सेव करून ठेवा तुम्ही म्हणजे पुढच्या वेळेस जेव्हा डिलिवरी घ्यायची असेल त्यावेळी तुम्ही ह्या पत्त्यावर पाठवू शकाल मला चालेल ना काही हरकत नाही आहे हो म्हणजे एक फुल वेज पनीर मसाला बरोबर आहे हो गुलाबजाम आणि पाच नान बरोबर आहे

ठीक आहे ताक असेल का ताक मिळेल मग ताक मिळणार असेल तर मग दोन ग्लास किंवा मग कसं काय हां अर्धा लिटर मिळेल ठीक आहे मग अर्धा लीटरची बॉटल पाठवून द्या चालेल थँक्यू